हा हॅलो

बोला काय हो फुलाचं दुकान आहे आमच्याकडे काय पाहिजे तुम्हाला हो कशाचे पाहिजे कोण कोणते पाहिजे आमच्याकडे झेंडू आहे गुलाब आहे मोगरा आहे जास्वंद आहे ह शेवंती आहे हो शेवंती आहे शेवंती दोनशे रुपये किलो आहे गुलाब शंभर रुपये किलो आहे हो तुम्हाला किती पाहिजे सांगा सांगा ना तुम्हाला किती पाहिजे सांगा त्याप्रमाणे पुरवठा करू

हा आठवलं ते दोनशे रूपये हजार रुपये तेरा ते तीनशे रुपये तेराशेवाले आहेत ना तेराशे होतात ठीक आहे पाठवतो हो पाठवून देऊ तुमचा ॲड्रेस वगैरे पाठवून द्या पाठवून द देऊ तो डीलिवरी आणून चालेल चालेल हा चालेल चालेल तुम्हाला होत आहे होम डिलिवरी मिळून जाईल काय हरकत नाही ह एक वाजता घेतो बस एक तास लागेल चालेल हा अजून काय पाहिजे का हा अजून काे पाहिजे आहे का मोगरा एकशे ऐंशी रुपये किलो आहे

ठीक आहे मोगऱ्याचे किती पाठवायचे तीन किलो पाठवा चालेल अजून काय पाहिजे का झेंडूवगैरे काय सोबत झेंडूवगैरे पाहिजे का झेंडूवगैरे नको देऊ गजरे किती पाहिजे गजरे ठीक आहे चालेले चालेले पाठवून देतो दहा रुपयाला गजरा एक आहे पन्नास रुपये कचर पडून हा चालेल चालेल ओके ओके ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके